झाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मीच त्यांना खतपाणी करते कोवळा झाडाचा पाला काढून घालायचा आजूबाजूनी खड्डा खणून त्याच्यात तो घालायचा त्याच्यात शेणखत राख सगळं घालून सगळं सगळं हे करून ते मु खड्डा बुजवून घ्यायचा असं करते मी त्याच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बघत राहते त्यांची पानं किडकी आहेत ती काढून टाकायची त्यांना जरा प्रेमानं त्यांच्यावर हात फिरवायचा की झाडांना बरं वाटतं